स्मार्ट टेक का हां मी मिसेस देशपांडे बोलते आहे मला थोडी माहिती हवी होती ॲक्च्युली मला एक नवीन मोबाईल घ्यायचा आहे हां माझा आधीचा आहे रेडमीचा हो हो माझ्या खरं तर गरजा आता काय झालं आहे थोडासा माझा वापर बदलला आहे काही कामासाठी जरा मोबाईल लागतो आहे मला त्याच्यामुळे मला एट जी बी रॅम तरी हवी आहे मिनिमम आणि मला चांगला कॅमेरा हवा आहे हो हो म्हणजे पन्नास मेगा पिक्सलपेक्षा जास्ती असलं तर जास्ती उत्तम होईल हो आणि अजून एक म्हणजे बॅटरी लाईफ चांगली हवी हो हो हो बजेट म्हणजे माझं साधारण अठरा ते बावीस हजारापर्यंत हो म्हणजे एक दोन हजार पुढे मागे चालतील तरी पंचवीस हजारापेक्षा जास्ती नाही आहे माझं बजेट हो जास्त तर काम माझं म्हणजे फोटोशी रिलेटेड असणार आहे आणि मग ते अपलोड करणे हे काम आहे त्यामुळे कॅमेरा सगळ्यात चांगला हवा आणि मेमरी चांगली हवी सध्याचा रेडमी आहे पण मला आता अपग्रेड करायचा आहे हां सॅमसंगबद्दल पण चांगलं आहेत माझं हे म्हणजे मी ऐकलं आहे पण कॅमेरा फोन विवो किंवा अजून कुठले आहे ओपो आणि विवोबद्दल पण ऐकलं आहे की मी त्यांचा कॅमेरा चांगला असतो म्हणून तर तुम्ही हां मला तुम्ही कोटेशन देऊ शकाल का आणि हे सगळे डिटेल्स पाहिजेत मला म्हणजे या दोन तीन फोनबद्दल तुम्ही सांगा मग मला आणि मग मी ठरवेन हो हो प्लीज प्लीज तुम्ही गाईड करा मला अगदी नक्की मी नक्की कॉन्टॅक्ट करते मग परत तुम्हाला हो हो ओके थँक्यू